हं नमस्ते मॅडम मैं राजू बात कर रहा हू मैं भी माहीम में ही रेहता हूं तो मुझे थोडासा एक होम डिलीवरी की इन्क्वायरी देनी हैं और थोडा उसके लिये पूछना भी हैं आपके पास वो शॉन लॉबस्टर फेमस डिश हैं वो वो मैंने आपका मेनूकार्ड में पढा था गूगल पें वो मैं लॉबस्टर बहोत पसंद करता हूं लेकिन मुझे दो इन्फॉरमेशन चाहिये एक तो आप उसकी होम डिलेवरी करते हो क्या उसकी प्राईज क्या होगी और उसका प्रिपरेशन क्या होता है मतलब इज इट अ तंदूर की उसमें स्टफिंग भरके होता हैं या और सेकंडली लॉबस्टर फ्रेश रेहता है या कैसा हैं क्या आप जरा बताएंगी

हां हां

अच्छा आप दिखाते हो हं हं साईझ अरे वा हां मैं गझाली पार्ला गया हूँ गया हूँ हां हां अरे अरे चालेल न मी पण मराठीच आहे राजू हो हो हो हो हो मी पार्ल्याच्या गझालीमध्ये गेलो आहे अगदी हो हो खरं आहे

अच्छा बरं हं हं बरं अच्छा

अच्छा हो बरोबर

हो हो खरं आहे

अच्छा हो आम्ही तिखट पसंद करतो हो हो आणि प्राईज किती असेल त्याची अंदाजे प्राईस आणि किती जणं ते सर्व करेल हे एक लॉबस्टर किती जणं अच्छा अच्छा

अच्छा अच्छा

अच्छा हो हो हो हो हो अच्छा नाही खूप छान माहिती दिली आहेत आणि तुमचं जे एक किंवा दोन लॉबस्टर आम्ही सहा जणं आहेत त्यामुळे दोन लॉबस्टर लागतील आणि त्याचं मी ग्राहक म्हणून कॅलक्युलेशन केलं तर पर माणसी माझ्या बजेटमध्ये तो खर्च येतो त्यामुळे मी तुमच्या रेस्टॉरंटलाच येईल आणि मला सांगा किती ते किती वाजेपर्यंत आलो तर जरा गर्दी कमी असेल आम्हाला एक टेबल मिळेल म्हणजे मोकळेपणे बोलता येईल हां आम्हाला एक टेबल मिळू शकेल हां हां अरे वा हं बरं बरं अच्छा अच्छा नाही बरं बरं होय होय होय समजू शकतो मी हो हो हो हो नक्की नाही तुम्ही मला योग्य माहिती दिलीत आणि मी नक्कीच येईन नक्कीच येईन हां ओके ओके धन्यवाद धन्यवाद